हॅलो हां मॅम हो मॅम आमचं हार्डवर्किंगचं सगळं आहे तुम्हाला कोणत्या टाईपचे पडदे पाहिजे आमच्याकडे सर्व काही जा म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे सगळ्या इंचचे आहेत मॅम तुम्ही एकदा पाहून जसाल का आमच्या दुकानामध्ये सगळे हँडवर्किंगचेच आहेत म्हणजे आम्ही स्वतः बनवलेलेच आहेत पर याला एकशे वीस रुपये आहेत बघा त तर तुम्ही इंचेसप्रमाणे जर म्हणाले तर प्राईज वाढत वाढत जाईल सर्व सर्व टाईपच्या कलरच्या आहेत ब्ल्यू ग्रीन पिंक ऑरेंज यलो सर्व काही टाईपचे ह खूप हो मॅम सगळे काही गॅरंटीडच आहेत प्रत्येकाची किंमत एकशे वीस आहे म म्हणजे तुम्ही जसे इंचप्रमाणे नाही मॅम ते ठरलेलेच आहे तुम्ही एकदा व्हिजिट करून जा म्हणजे तुम्हाला कळेल हो आहे ना हँडमेडच आहेत अच्छा हो ना चालेल मॅम तुम्ही हो सर्व काय एक्सपेन्सिव्ह आहेत आणि कमी पण आहेत तुमच्या नाही मॅम जसे तुम अरे एक्सपेनसिववाले जर तुम्ही घेतलात नं तर ते खूप तुम्हाला चांगले ब जाडजूड भेटतील मग तुम्ही जसे एक्सपेन्सिव्ह घेतल्या तर चांगल्या भेटेल चीप घेतल्या तर ते टिकतील आणि आमचं दुकान आमच्या शॉपला तुम्ही एकदा व्हिजिट करून जाल का तेव्हा तुम्हाला कळेल हां आमचं शॉप क शॉप खूप चांगलं चालते आणि आमचं शॉप नियर डीमार्ट आहे बघा हो ना कस्टमर येत असतात आणि ते त्यांना आमचं हँडमेड फारसं आवडतं बरेच लोकांना आवडतं चालेल मॅम चालेल गुगल पे का फोनपे काही चालू शकते तुम्ही आम्हाला सांगू द्याल आणि तुमचा ॲड्रेस टाकून द्या आणि आम्ही तुम्हाला टाकेल हो मॅम जशी तुम्ही घेताल एक्सपेनसिव्ह चीप त्यावर असेल मॅम ते ठीक आहे धन्यवाद